ते खुर्ची घेतली तर ते होती चांगली पण काय तर ते लेकरानं थोडीशी धिंगामस्त्या केल्या आता काय प्लास्टिकची खुर्ची लेकरानं माझ्या धिंगामस्त्या केल्या इकडे तिकडे उड्या मारल्या त्याच्यावर काही नाही तिचा तर एक पायच तुटून गेला खुर्चीचा त्या एक दिवशी चांगली पण काही नाही ते एक दिवस टिकली आणि बस तिचा पाय तुटून गेला